लिहिता येणं ही माणसाची खरंच खूप गरज आहे काळानुसार अक्षर ओळख असणं लिहता येणं हे खूप गरजेचं आहे कारण आपल्याला काय वाटतं मनामध्ये काय विचार येतात कुठे व्यक्त व्हावंसं वाटलं तर आपल्याला लिहिता यायला पाहिजे वाचता आणि लिहिता येणं ही आपली प्रारंभिक गरज आहे ज्यानुसार आपण आपले विचार मांडू शकतो आपल्याला जे सुचत आहे आपण लिहून ठेवू शकतो आणि अक्षरांची सुंदरता ही खूप गरजेची आहे वैविध्यपूर्ण आहे आणि अक्षरांचं क्रम ओळी वाक्य निबंध ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुचत राहतात जर आपल्याला लिहिताच येत नसेल तरी ह्या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये खरंच काही उपयोग नाही आहे ज्याला आपण निरक्षर म्हणतो त्यांचं आयुष्य कसं असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही कारण अक्षर हे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन येतं आणि त्या प्रकाशानुसारच आपण आपलं आयुष्य व्यतीत करत असतो अक्षरांशिवाय लिहिता आल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही